मी अंगणवाडी सेविका मला एका करोनाच्या वेळेस मला करोनाची ड्युटी दिली होती त्या मध्ये मला खूप काम काही जमत नव्हते आणि नवीन नवीन त्या मध्ये नवीन सर्व्हे नवीन घरी जाणे आणि नवीन एरिया हा दिला होता तो मला जमतच नव्हता पण तरी सुद्धा मी खूप ह्यांनी समजावून घेतले मैत्रिणीला समजावून विचारले आणि त्यांच्याकडून समजावून घेतले आणि तिने मला समजून सांगितले आणि कसं करायचं रजिस्टर कसे भरायचे आणि सर्व्हे कसा करायचा हा समजून दिला त्यानंतर मी समजून घेऊन ते काम चांगल्या पद्धतीने हाताळले आणि चांगल्या पद्धतीने करू शकले